दहा हजार पाचशे पंच्याण्णव एक लाख पस्तीस हजार चारशे बावन्न तीन लाख चाळीस हजार पाचशे वीस दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे बारा आठ लाख साठ हजार पाचशे तीस